लाईन गेल्यानंतर इतके काही प्रॉब्लेम्स येते अडचणी येते की भरपूर मोबाईल चार्जिंग होत नाही आणि टी व्ही बंद होऊन जाते अंधारात राहावं लागते आणि मग टी व्ही सुरू नाही राहिली म्हणजे इतके काही म्हणजे अडचणी येतात की घरी मग करमत नाही आणि लाईन नसली म्हणजे जिकडे तिकडे पूर्ण अंधारच अंधार राहते मग आमच्याकडे एक चार्जिंगचं लाईट आहे तो थोड्या वेळ सुरू राहाते नंतर मग त्याची चार्जिंग संपली की बंद होऊन जाते आणि मग पंखा पण बंद होऊन जाते मग इतकी गर्मी म्हणजे गर्मी होते आणि लाईन नसली म्हणजे खूप काही अशा अडचणी आहे की पुष्कळ आणि हं हं